आमच्या भागातील तंत्रज्ञान साही प्रणाली खूपच चांगली आहे पण कधीकधी काही गोष्टीमुळे मदत मिळाल्या मदत मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावं लागतात किंवा समस्या येतं कारण जसे की लाईट गेली किंवा ऋतू चेंज झाले किंवा एखादं ए ए काही प्रॉब्लेम इनकेस झाला तर त्याच्यामुळं समस्या निर्माण होत्या तर त्यामुळे प्रणाली कितीही चांगली असली तर तुम्हाला रिस्पॉन्स किती मिळतं त्याच्यावर डिफेंड आहे